हां शिवनंदा हां अगं मी असं म्हणतो आहे आता दीदीचं आपल्या इंजीनिअनिंग झालं आहे भय्याचं येम एम एस चालू आहे त्यांच्या भ भविष्याविषयी आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करावं का असं मला वाटतं आहे तुला काय वाटतं आहे

हां आता ह्यांचं जे आहे ना आपली जी मुलं आहेत आता ही मुलं आता उच्च शिक्षण घेतलेली आहेत म् दीदी असं म्हणत होती की आय् ती येस आय पीमध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट करते आहे काहीतरी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करते आहे तुला काय वाटतं आहे अच्छा अच्छा आणि माझं काय म्हणणं आहे आता आपण कसं आता भय्या एकटाच आहे आपल्याला आपण भय्याविषयी एखादा फ्लॅट पण आपण पुण्यात घेऊ शकतो तर फ्लॅट बघायचा का आपण माझे एक मित्र म्हटले होते की पुण्यामध्ये चांगला फ्लॅट आहे कुमार डेव्हलपर्स आ तर आपण तिथं करायचं का बुकिंग एकदा जाऊन यायचं का फ्लॅट बघून यायचा का तुला काय वाटतं आहे

अच्छा हं अच्छा न् आणि एवढंच नाही आपल्याला आता दीदीचं लग्नाचं पण तयारी करावं लागेल तर काही खरेदी करून ठेवायचं आहे का त्यांच्याविषयी काही सोनं नाणं काही चांदीचे वस्तू

हं कशाकशामध्ये करावं असं वाटतं आहे तुला दीदीसाठी काय प्लॅन करावा हं हं

हं हं हंं हं हं हं हं हं हं अच्छा हं मग तुझ्या कोणी आहे का ओळखीचं कुणी आ पुण्याला किंवा असं आपल्याला मदत करणारं या बाबतीत तुला काय वाटतं आहे

हं हं हं अच्छा हं हं नाही आता तिचं तर शिक्षण झालेलंच आहे इंजीनीअरिंग तिचं पूर्ण झालं आहे ती आत्ता जॉब पण करायला लागली आहे तर तिचं तिनं ते ईन्वेस्टमेंट म्युच्युअल फंड वगैरेमध्ये करते आहे म्हणायला लागली

अच्छा हो हो नं अच्छा नाही चांगली कल्पना आहे तुझी आपण तरी कुणाचं तरी मार्गदर्शन घेऊयात मी पण माझ्या मित्राला विचारतो या बाबतीमध्ये आणखीन काही चांगलं काय करता येईल कारण आता कसं आहे मुलं त्यांच्या पायावर उभं राहिली म्हणजे आपण जिंकलो आहे ना हं आणि हं हं हं हं हं हो ना हो ना हो ना नाही चांगलं आहे आवश्यक आहे आजकाल कसं आहे आपण काही त्यांच्यासोबत कायम नाही राहणार आहे ना त्यामुळं चालेल मी पण चौकशी करतो तू पण कोण असेल तर बघ चौकशी कर आपण याविषयी ब् आं ब् आपण प्रत्यक्षात आल्यानंतर भेटूयात चालेल ओक्के बाय येस भेटू आं ओक्के बाय बाय बाय